घरात ठेवण्यासाठी रोपे म्हणजे सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे तुळस माझं असं स्पष्ट मत आहे की तुळस सोडून कुठलंही रोप आपल्याला आपल्या घरात ठेवू नये कारण त्याच्यात जी कॅपॅसिटी असते की तुळस जी आहे हाय सोर्स ऑफ ऑक्सिजन आपण म्हणतो त्याचप्रमाणे आपलं धार्मिक पण महत्त्व आहे तुळशीचं त्यामुळे तुळस घरामध्ये असावी आपल्या त्या व्यतिरिक्त आपण जनरल जी गुलाब किंवा एक लहान फुलांची जी झाडं असतात ती रोपे आपण घरामध्ये ठेवू शकतो हवा स्वच्छ करण्यासाठी तुळस हाच उत्तम पर्याय आहे बाकी छोटी झाडं त्याचा एवढा काही इम्पॅक्ट होत नाही हवा स्वच्छ करायसाठी मोठी झाडं लागतात आणि ती आपण घरामध्ये नाही लावू शकत तर घरामध्ये फक्त तुळस असावी आणि मग शोभेसाठी आपण मनी प्लँट वगैरे लावू शकतो किंवा त्यातल्या त्यात गुलाबाच्या वेगवेगळ्या व्हरायटीज किंवा तत्सम मोगरा किंवा काकडासारखे फुलं जे आहेत ज्याचा सुगंध येतो रातराणी वगैरे ती आपण ठेवू शकतो जे की ज्यांचा पारिजातक आहे पारिजातकामुळे हवा म्हणजे फुलांचा सुगंध येतो तर त्यासाठी आपण ही फु लावू शकतो हवा स्वच्छ करण्यासाठी तुळस पुरेशी आहे